हॅलो हां यस हो ओके मग तुम्ही काय खाणं प्रेफर करता म्हणजे आमच्याकडे खूप वरायटी आहे फूड्समध्ये आय मीन तुम्ही तुम्ही लंचला यायचं आहे की तुम्ही असं वडापाव वगैरे तुम्ही काय खाऊ शकत नाही राईट हां मग तुम्ही उसळपाव मिसळपाव हे ट्राय करू शकता आमच्याकडचं हे आम आमच्याकडे जादा फेमस आहे ओके मी तुम्हाला तरी पण मेनू सांगते आमचा ओके मग मी तुम्हाला आमचा मेनू सांगते त्यावरनं तुम्ही डिसाईड करा आमच्याकडे डोसा उत्तप्पा उपमा पोहे शिरा वडापाव उसळपाव मिसळपाव कांदा भजी आणि बटाटा भजी हे सगळे प्रोडक्टस आहेत आयटम्स आहे ओके ओके मग ओक ओके मग तुम्ही उसळ पाव मिसळ पाव ट्राय करू शकता महाराष्ट्रामध्ये जास्त तर आमच्याकडे उसळपाव उसळपाव म्हणजे पल्सेसची अशी भाजी बनवली जाते ती तुम्हाला जे पाव पाव असतात ना त्यांच्यासोबत सव केली जाते स्वीटमध्ये गुलाबजाम पुरणपोळी पुरणपोळी ही महाराष्ट्रमधील फेमस डिश आहे ती ती तुम्ही ट्राय केली तर चांगलं होईल म्हणजे तुम्ही आधी ट्राय केली आहे का कधी हां मग माझ्या मते तरी तुम्ही पुरणपोळी ट्राय करायला हवी

हो ठीक आहे नाव कसं तुमचं ओके आणि तुम्ही किती जणं येणार आहात ओके चालेल आणि कोणते कोणते आयटम सांगू हां उसळ पाव उसळ पाव आणि आणि काय स्वीटमध्ये पुरणपोळी गुलाबजाम शिरा ओके मग पुरणपोळी मी पुरणपोळी सांगते आणि उसळ पाव मिसळ पाव ओके आणि काय तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे असं तुम्हाला पूर्ण असं वेज थाळी वगैरे तुम्ही ट्राय करणार आहात का ओके चालेल आणि ड्रिंक्समध्ये हां सोलकडी वगैरे तुम्ही ट्राय केली तर चांगलं होईल इकडची सोलकडी जादा फेमस आहे आणि तुम्ही ती ट्राय करावी असं माझं माझं म्हणणं आहे ओके चालेल ठीक आहे चालेल तुम्ही मग विजिट द्या दुपारी ओके हो